माझा एक मी तुमच्याकडून एक महिन्याआधी मोबाईल घेतला होता त्यामध्ये थोडी बिघाड आली आहे तर मी तुमच्या शॉपमध्ये आले होते पण तेव्हा माझ्याकडे बिल दिसलं नव्हतं त्यामुळे माझं ते स सर्व्हिसिंग राहून गेली आहे मोबाईलची त्यामुळे आता मला ते बिल मिळालं आहे तर तुम्ही माझा फोन चेक करून द्याल का त्यात थोडी बिघाड आली आहे माझ्या मोबाईलचा नंबर आहे अठ्याण्णव तेवीस पस्तीस झिरो झिरो एकसष्ट हा माझा मोबाईल नंबर आहे तर तुम्ही सांगा मी कधी येऊ आणि माझं चेक करून द्याल का मोबाईल ठीक करून द्या आधी बिल हरवलं आहे पण आता बिल मला मिळाले आहे तर मी कधी येऊ तुमच्याकडे मोबाईल घेऊन धन्यवाद